काही वेळा उंच गेल्यानंतर उंचावरून खाली बघितल्यानंतर भीती वाटतच होती वाटते मला विशेषत मला वैयक्तिक ॲक्रोफोबिया म्हणा ता म्हणाला मला उंचीची भीती आहे उंच गेल्यानंतर मी खाली नाही पाहू शकत व थोडीशी चक्कर आल्यासारखी वाटते मी ज्या वेळी कन्स्ट्रक्शनच्यात काम करतो किंवा साईटवर जातो त्या वेळी मी काही वेळा मला उंच स्ट्रक्चर्सवर इमारतीवर काही उंच ठिकाणी जावं लागतं इन्स्पेक्शनसाठी बघावं लागतं त्या वेळी काही वेळा हा ही समस्या उद्भवते मला खाली पाहता येत नाही पाहिल्यानंतर भीती वाटते पडू की आपण पडू असं वाटतं किंवा चक्कर येईल असं वाटतं त्यामुळे अनेक वेळा मला त्यातून मी अनेक अनेकदा वेळा ते फसलेलो आहे आणि अनेक वेळा त्यातून मला फार मेहनतीनं बाहेर यावं लागलेलं आहे ही समस्या सादारण मा म्हा मला साईटवर किंवा इमारतीवर जाताना जास्त भेडसावते आणि आहे खरं आहे मं भीती होती आहे म्हणा होती नाही आहे आणि एक आहे केलेलं आहे